माझ्या स्वयंपाकघरात मला स्वयंपाकात मदत करायला माझ्या कुटुंबियांना खूप आवडते त्यांच्याशी वेळ घालवताना मी त्यांला भाजी चिरून मागते काही कांदा चिरून मागते कधी थोडीफार मदत करतात कधी प पाणी आणून देतात आणि फोडणी घालायला मदत करतात चहापाणी करतात हे मग माझ्या स्वयंपाकघरामध्ये आले की मला खूप सारी मदत होते त्यांची त्यांचा वेळ जातो आणि सोबत जेवण करतो आम्ही सगळेजणं मिळून स्वयंपाकघरामध्ये ते असले की असं खूप छान वाट वाटते गप्पा मारतो आम्ही आणि स्वयंपाकातही मदत होते आणि माझाही वेळ त्यांच्यासोबत खूप छान जातो आणि ते माझी खूप मदत करतात माझी खूप म्हणजे मी काही एक स्वयंपाकाचं एक काम करत असले तर ते मला दुसरे आणून देतात सगळं सामान वगैरे स्वयंपाक करताना